हॅलो मॅडम

नाष्टा जेवण सगळंच काही आहे सगळंच काही मिळतं आहे मॅडम काय पाहिजे आपल्याला जे माणसाना ते जसं घेतलं तसं आहे जसं आप जे आपल्याला पसंत पडेन ते सगळंच काही आहे पेशल माणसाना पेशल मिळते डाळ डाळ तडका आहे जसं म्हणलं डाळ तडका खाई डाळ तडका खा पालक पनीर भेटते सर्वच काही भेटते डिस्कोन वगैरे नाही आहे डिस्कोन डिस्कोन वगैरे नाही भेटत मॅडम कसं आहे आमचा छोटासा धंदा आहे डिस्कोन वगैरे देऊन आम्हाला काय घेईन मग एकशे दहा पासून तर म्हणजे एकशे दहापर्यंत पासून आपली सुरूवात आहे शंभर रूपयापासून एकशे वीस रूपयापासून हां पालक पनीर एकशे दहा रुपये प्लेट राईस प्लेट आणि ते पूर्ण थाळी पि मिळून तुम्हाला एकशे तीस एकशे वीस दोनशे रुप् दोनशे रूपयापर्यंत मिळेल हां माणसांचं जसं म्हणजे जेवण भरपूर भेटणार आहे पण कसं आहे आपल्या पसंतीचं

इथून आपल्याइथून आता एक किलोमीटर

कधीपण या कधीपण पण पाच मिनिटं पहिले कॉल करायचा मॅडम त्यानंतर आम्हाला म्हणजे मग बनवायला टाईम लागेल ना हां तर पाच दहा मिंट लवकरच फोन लावायचा आम्हाला तर आम्ही बनून ठेवीन ठिक आहे ठिक आहे धन्यवाद हां ठिक आहे